पोहणं हा माझा छंद असला तरी मी काय अशी पट्टीची पोहणारी वगैरे नाही आहे मी स्वतः बुडत असताना मला कोणीतरी वाचवलं होतं आणि तेव्हा मग मी ठरवलं की आपण स्विमिंग शिकायचं कुणाला पोहायला शिकण्यासाठी मदत केली आहे का हो म्हणजे टँकमध्ये जे नवोदित माझ्याबरोबर येतात त्यांना सुरवातीचे काही धडे ते मी दिलेले आहे पण कुणाला तरी बुडताना वाचवणं वगैरे असा काही अवघड प्रसंग मी अजून अनुभवलेला नाही आहे किंवा नदीमधल्या पाण्यामध्ये पोहणं वगैरे हे सुद्धा मी फार क्वचित प्रसंगी अनुभवलेलं आहे शहरी जीवनात जे साचेबद्ध टँकवर जाऊन पोहणं असतं तेवढंच काय ते आमच्या नशिबामध्ये आहे आणि तेवढंच आम्ही मात्र हां ते मात्र मनापासून एन्जॉय करतो एवढं आहे हं